नमस्कार माझं नाव समृद्धी मनोहर डोर्लेकर आहे तुम्ही वेलनेस सेंटरमधून बोलत आहात का मला तुम्ही आरो तुमच्या आरोग्य केंद्राने आयोजित केलेल्या योग आणि ध्यानधारणेबद्दल काही माहिती हवी होती तर तुम्ही ते आयोजित केलेले योग आणि ध्यानधारणेमध्ये मला सहभागी होण्यास खूप मी इच्छुक आहे तर तुम्ही त्याबद्दल मला थोडी माहिती देऊ शकता का त्यासाठी लागणारे कागदपत्र मला सांगू शकता का हां त्यासाठी लागणारं आहे आधार कार्ड मोबाईल नंबर पत्ता रेशन कार्ड हे सर्व माझ्याकडे आहे तर त्यासाठी लागणारे आयुष्यमान कार्ड माझ्याकडे नाही आहे त्यासाठी तुम्हाला माहिती आहे का काही प्रोसेस आहे का धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी लवकरात लवकर आयुष्मान कार्ड काढून घेईन आणि मला थोडी माहिती हवी होती तुमचं वेल ही ध्या ध्यानधारणा कधीपासून त्याचं कार्यकाळ किती वेळ आहे मी क त्यासाठी कधी येऊ शकते आणि त्याला लागणारा किती वेळ किती वेळ लागू शकतो ते सकाळी वेळेत आहे की संध्याकाळच्या वेळेत आहे तर मी माझ्या सोय ते ऑफलाईन मोडमध्ये आहे की ऑनलाईन मोडमध्ये आहे ते पण मला माहिती हवी होती तर ते ऑनलाईन मोडमध्ये असेल तर त्याचा टाईम त्याचा लागणाऱ्या वेळात किती आहे ते मला सांगू शकता का धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि लास्ट म्हणजे मला तुम्ही सांगू शकता का की ह्याची वयोमर्यादा किती वेळ आहे सहभागी होण्यासाठी मी माझ्या आईबाबांनासुद्धा त्याबद्दल सांगून त्या ध्यानधारणेमध्ये सहभागी होऊ शकते त्यासाठी माझं तुम्ही नाव आणि नोंदणी करून घ्या अशा धन्यवाद